नम गुरु गुरुदत्त बेकर्समध्ये फोन लागला आहे ना मी तुमच्या बेकरीबद्दल खूप ऐकून आहे आणि आपल्या शहरातली खूप छान प्रसिद्ध बेकरी आहे तर तुमच्याकडून मला पंचवीस तारखेला एक ऑर्डर तुमच्याकडून हवी होती हां या महिन्यातली हां तुमचे म्हणजे तुमची स्पेशलिटी काय आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे केक्स तुमच्याकडे मिळतात हां ठीक आहे मला मँगो फ्लेवरचा केक पाहिजे चार वाजता संध्याकाळी चार वाजता मिळावा हां वाढदिवसासाठी केक पाहिजे तर त्यावर दादा लिहायचं आहे हॅपी बड्डे दादा असं अर्धा किलोचा मिळेल ना आपल्याकडे राऊंड शेप चालेल मला

चालेल चालेल हो हो नक्की नक्की चालेल कितीपर्यंत मिळेल तरी चालेल मी तुम्हाला गुगल पेमार्फत पेमेंट करेन हां आणि मी राहायला साताऱ्यातच आहे कृष्णा नगर गजानन पार्क त्या एरियात माझं घर आहे चालेल धन्यवाद